हॅलो हॅलो हां हां जगन्नाथ महाडिक का हां नमस्कार नमस्कार मी रोहिणी सुखदेव बोलते हां मी मुंबईवरून आली आहे मी एक संशोधन प्रकल्प घेतला आहे की महाराष्ट्रातलं सगळ्या वाईल्ड लाईफबद्दल मी थोडंसं पाहणी करते आणि निरीक्षणं नोंदवते आहे आणि तसं करता कर करण्यासाठी फिरत फिरत मी इथे सांगलीत आली आहे मला हां हां मला याच्यावरून सोशल मीडियावरून तुमचा नंबर मिळाला आणि म्हणून मी तुम्हाला फा फोन करत आहे चालेल ना तुम्हाला काही पाच मिनटं वेळ ना तुम्हाला आहे ना हां हां तर मला साधारण असं पाहिजे आता मला एक दोन दिवस माझ्याकडे वेळ आहे तर सांगलीमध्ये किंवा सांगलीच्या आसपास काय काय असं वन्यप्राणी असतील तर किंवा त्यांच्या अभयारण्यासारखी व्यव व्यवस्था असेल तर असं काय आहे का ते मला पाहायचं आहे तर तुम्ही मला मदत करू शकाल का हां हो हो

बरं बरं बरं बरं चांगलं आहे ग गूड हां हां गुड हां हां हां हां

हां हां बरं बरं बरं बरं छान छान पक्षी आहेत हां बरं बरं बरं हां बरं चांदोली चांदोली धरण म्हणतात ते हेच का

बरं बरं बरं

केला जातो अच्छा अच्छा इथून किती लांब आहे म्हणालात ते

किलोमीटर आहे होय बरं बरं मग तुम्ही गाडीची वगैरे व्यवस्था करू शकाल का नाही नाही मी एकटीच आहे माझ्या बरोबर कोणी नाही आहे पण मला काय आहे की माझी राहायची व्यवस्था कराय लागेल आणि गाडीची व्यवस्था पण करावी लागेल गाडीनं जाऊन बघणं आणि परत येणं असं सगळं करावं लागेल तुम्ही करू शकाल का ते

आहे का बरं बरं बरं बरं मग तुम्ही ती व्यवस्था कराल का बरं बरं हां

बरं बरं बरं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा आणि तुम्ही बरोबर असाल ना पण बरोबर असाल हां हां हां बरं तुमचं त्याचे चार्जेस चार्जेस चार्जेस कसे असतील हां हां हो हो हो हो नाही नाही मी शाकाहारी आहे शाकाहारी आहे तिथे मिळेल ना जेवण अशा प्रकारचं

अरे वा अरे वा वा छान छान छान बरं वा छान छान छान हांं

बरं बरं तुम्ही उत्तम गोष्ट सांगितलेली आहे आता माझं ठरलं मी तुमच्याकडे येणार आणि आपण मिळून शिराळ्याला जाऊया ते चांदोली धरण पाहूया हां आलेच मी लगेच येईन हं ओके ओके भेटूया भेटूया भेटूया ओके थँक्यू